मी मेशो ॲपवरून एक कुर्ती मागवली होती ऍक्च्युली ती सर्विसच एवढी एवढी लेट दिली त्यांनी पार्सल एवढं लेट आलं की मला जेव्हा यूज करायचं होतं ते ज्या फंक्शनसाठी त्यावेळेत मी यूज तर करूच शकले नाही पण ती कुर्तीपण एवढी डॅमेज निघाली आणि कलर पण जो म्हणजे जो दाखवला गेला होता तो वेगळाच कलर आला त्याच्यामध्ये आणि फिटिंग पण एकदम लूज झाली त्यामुळे मला घरचे पण खूप रागावले माझ्या सासूबाई तर एवढ्या ओरडल्या की ऑनलाइन शॉपिंग करायचीच कशाला मी नेहमी ऑनलाइन शॉपिंग करत असते असं ॲपवरनं माझं नेहमी परफेक्ट येतं पण यावेळस इतकी घाण सर्विस मला पहिल्यांदा असा अनुभव आला यानंतर तर मला ऑनलाइन शॉपिंग करायची मुळात इच्छाच नाही राहिली कारण मला ऑनलाइन शॉपिंगमुळे एवढं ऐकावं लागलं घरी की आयुष्यात मी आधी या आधी कधी एवढं ऐकलं नसेल सो मला नाही आवडली एवढी घाण सर्विस सॉरी